भारत हे कृषिप्रदान राष्ट्र आहे देशाच्या विकासात या क्षेत्राचा वाटा मोठा आहे दिवसेंदिवस शेती या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होतो आहे कृषी ही व्यापक संज्ञा असून त्याचा अनेक विभागाला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने अभ्यास केला जातो वाढती अन्नाची मागणी पाहता या क्षेत्रावरील बोजा वाढत आहे देशातील जवळ जवळ सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे नव्या पद्धतीने शेतीचा विकास आणि संशोधन होण्यासाठी देशातील अनेक कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत शेती पदवी संपादन करण्यासाठी कृषी उच्च शिक्षण ह्यात पदवी पदव्युत्तर आणि आजच्या शिक्षण महाविद्यालयातून दिले जाते शेती हा जिव्हाळ्याचा विषय शेती सैनिक यांच्याविषयी आपल्या आदराची भावना दिसून येते शेतीची आवड असल्यामुळे नोकरी देखील को करत नाही आहेत पीक उत्पादन पशुसंवर्धन मच्छीपालन सत्कृष्ट कृषी उपक्रम कृषीधोरण आणि योजना यामध्ये अनेक योजना आहेत त्यामेश योजनेच्या अनेक प्रकारे वापर करून शेती ही केल्या जाते सकारात्मक शेती करण्यासाठी अनेक प्रकारचा वापर केला जात आहे त्यामध्ये अनेक प्रकारच्या शेतीला पूरक अशा माहिती देण्यासाठी शासन कार्य करत आहे